नमस्कार माझं नाव पांडुरंग कृष्णराव पोले आहे तर आमच्या नजिकच्या परिसरामध्ये म्हणलं तर हिंगोली या ठिकाणी एक कला भांडार आहे तिथं आम्ही बऱ्याच वेळेस समजा आम्हाला काही ना नाटक गॅदरिंग वगैरे असं काही कार्यक्रम घ्यायचे असले तर आम्ही त्या कला भंडारामध्ये जात असतो जिथून त्यांची मदत घेत असतो आम्ही आमचे कला सादर करण्यासाठी तर त्यांच्याकडे खूप असे जसं की बजरंगबली बनण्या बनायचं असलं तर ते बजरंगबली बनण्याचे पूर्ण कपडे साहित्य वगैरे राम बनायचं असेल तर धनुष्य बाण हनुमान बनायचं अस तर गदा ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे ॲवेलेबल आहेत कृष्ण बनायचं असेल तर सुदर्शन चक्र कृष्णाची बासुरी राधे राधासाठी ते मडके साड्या वगैरे पूर्ण असे शो शो त्यांच्याकडे आहेत तरी आम्हाला काही कला सादर करायचे असेल तर आम्ही त्यांच्याकडून आम्ही आणत असतो आणि तिथं पण त्यांचे जे कला आहेत ते आम्ही बघण्यासाठी पण जात असतो ते पण आमच्या इकडे येतात तर आमचं खूप छान चालू चालू असतं असं एकमेकांना देणं घेणं यातून आम्ही आमची कला जिवंत ठेवत असतो तर त्यानंतर पुन्हा समजा नियमितपणे खरेदी करणाऱ्या आमच्या स्टेशनरी वस्तू बोलल्या तर आम्हाला नियमितपणे पेन्सिली पेनी श इंक आपली शाई शाई शाई बार पुन्हा पुन्हा पेनमध्ये टाकावं लागते त्याच्यामुळे शाई लवकर संपती तर जास्त जर म्हणलं तर आम्हाला शाई आणि पेन्सिल आणि त्यासाठी लागण्या लिखाण करण्यासाठी वह्या ह्या गोष्टी आम्हाला जास्त प्रमाणात लागतात तर असं जर पकडलं तर आम्हाला जास्त प्रमाणातचं स्टेशनरीच्या वस्तू म्हणल्या तर वही पुस्तक वही पेन्सिली आणि खोडरबर आणि इंक ह्या जास्त प्रमाणात लागतात आम्हाला त्याच्यानंतर जर आपण तुम्ही कला आणि हस्तकलेमध्ये असाल तर कला आणि हस्तकलेमधील आमचं सर्वात आवडतं साहित्य काय आहे म्हणलं तर सर्वात आवडतं साहित्य आमचं पेन्सिली आणि चित्र चित्र काढण्यासाठी लागणारी चित्र बुक आवश्यकता वाटते आम्हाला हे आमचं सर्वात आवडीचंच ठीक आहे हे आहे